ठाण्याजवळ बोरिवलीजवळ जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तिथे वन्य प्रजाती आहेत किंवा येऊरच्या जंगलामध्ये बिबट्यासारखे प्राणी आढळतात ह्या किंवा मा माकडं वेगवेगळी ती ही आढळतात ह्या जंगलांमध्ये या सगळ्यांच्या रक्षणासाठी आपण काय करू शकतो तर शक्य तेवढं प्रदूषण टाळणं त्यांना त्रास होईल असे मोठमोठ्याने आवाज न करणं वाहनांचे हॉर्न वाजवत जा न जाणं म्हणजेच ध्वनी प्रदूषण टाळणं त्या परिसरात शांतता राखणं त्यांच्या परिसरामध्ये त्यांना त्रास होईल असं कोणताही वागणं आपलं असता कामा नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी पाणी पुरेसं असणं हे आवश्यक आहे तर पावसाचं पाणी जिथे साठवता येईल नैसर्गिक पाणी त्यांना मिळू शकेल अशी काही व्यवस्था करणं असं करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांच्याशी मी निगडित आहे